हॅलो हां नमस्कार साहेब कोण बोलत आहे राकेश बेर्डे रत्नागिरी हां ओके ओके ओके ओके काय काय विषय काय होता का म्हणजे फोन केला होतात

हा आपलं हा रेकॉर्डिंग करायचं आहे तर तो विषय रेकॉर्डिंग करायचा हां गाण्याच्या बाबतीत होय मी तुमच्या ते मित्राला बोललो होतो तो मला म्हणाला ते फोन करतील तुमच्याशी बोलतील असं हां

ते काय आहे मी आत्ताच नुकतंच मुंबईतून आलो रेकॉर्डिंग स्टुडिओमध्येच होतो मला ते नवरात्रसाठी काही गाणी बनवायची होती मराठी गाणी आणि त्यानिमित्ताने मला तो मित्र म्हणाला की तुमचा आवाज छान आहे तुम्ही गाता रत्नागिरीमध्ये तर म्हटलं ठीक आहे त्यांच्याशी मी बोलतो आणि आपले इथलेच आर्टिस असतील कीबोर्ड आर्टिस्ट वगैरे मला म्हणाला तो देतो मी इथले रत्नागिरीतले आणि रत्नागिरीतच रेकॉर्डिंग करू ते आहे एक आपल्याला प्रॉन्सर मिळालेलं आहे साधारण ते बजेट आपलं पन्नास एक हजार रुपयाचं आहे आणि नवरात्रातली कोणती कोणती गाणी म्हणजे तुम्ही साधारण म्हटलेली आहेत कुठची सिनेमातली वगैरे अशी काय अरे वा वा वा क्या बात है म्हणजे आशा पद्धतीने असेल तर उत्तमच कारण आपल्याला जरा नवीन गाणी असतील आणि स्वतः चालीरीती आणि त्याबद्दल लिहिलेली असतील तर उत्तमच देवीचे गाणी हां तर त्या दृष्टीने बोला अरे वा हां हां हां हां हां असं हां हो बरोबर असं असं असं हां हां बरोबर आहे हां आपल्याला कसं पारंपरिक पाहिजे म्हणजे म गुजरातमध्ये ज्या पद्धतीने पारंपरिक गरबा खेळला जातो ना त्या पद्धतीचा म्युझिक आपण बनवतो आहे हां आणि तशा पद्धतीच्या चालीवर जर बघा तुम्ही लिखाण होणार असेल तसं तुम्ही लिखाण करता म्हणाला गाण्यांचं तुम्ही ते लिखाण करू शकता आणि मग सांगू शकता मला कशा पद्धतीचे गाणी पण आपण भेटूया आपण हां आणि

नाही नाही नाही गुजराती नाही गुजराती नाही मराठीतच पाहिजेत आपल्याला परंतु आपल्याला पारंपरिक पद्धतीने पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीने गुजरातमध्ये पारंपरिक गाणी म्हटली जातात किंवा आपल्या म महाराष्ट्रीयन पद्धतीने पण चालतील असं काही नाही की वेगळ्या पद्धतीने गुजरात किंवा महाराष्ट्र अशी पारंपरिक जी गाणी आहेत देवीची हां त्या पद्धतीने चालतील आणि तुम्ही म्हणाल तर त्याला एक वेगळा टच द्यायचा जेणेकरून लोक डान्सही करतील त्या गाण्यांवर हां आणि आपण एखाद्या विनस कंपनीला वगैरे सांगून ती हे करू वितरित करू गाणी महाराष्ट्रभर हां मग एक चांगली संधी तुम्हाला मिळेल एक चांगली संधी मी आपल्या विनस कंपनीचे मालक आपले मित्र आहेत तर ते म्हणाले अशा पद्धतीने एक कायतरी प्रोजेक्टए पूर्वी दोन तीन प्रोजेक्ट केले होते मी आणि ते चालले तुम्ही ऐकलं असेल ते एक नवरात्र उत्सव म्हणून असं एक केलं होतं हो होय खूप गाजला तो प्रोजेक्ट चांगली गाणी होती त्यातली आणि त्यामध्ये वर्षा उजगावकरनी पण डान्स केला होता आपण ते सगळं शूटिंग केलं होतं तर त्या दृष्टीने तुम्हाला एक चांगली संधी आहे म्हटलं बा रत्नागिरीत कारण कसा मी रत्नागिरीचा मूळ मुळे रत्नागिरीतले लोक जास्तीत जास्त असावे गेल्या वेळी मी रत्नागिरीच्या चार पाच मुलांना चान्स दिला होता किरण बोरसुतकर वगैरे आता तुम्ही अकॅडमी चालवतो हां तर अशा दृष्टीने सगळं चाललं आहे तर तुम्ही काय मदत करणार असेल तर काय उत्तमच तुमच्याकडून लिहिण्याच्या बाबतीत हां चालेल हो चालेल चालेल उद्या भेटूया आपण हां उद्या आपण भेटू मी तुमच्या मित्राला निरोप देतो कुठे भेटायचं ते कारण आता मी निघतो आहे माझी ट्रेन आहे जरा थोड्या वेळाने ओके ओके धन्यवाद राकेशजी ओके ओके